माझ्या समाजात तरी मी काही नृत्य सादर करण्याचे गुणवत्ता वाढवण्यासाठी लक्षणीय भूमिका बजवली बघितली नाही आहे पण मी खूप सारे प्रॅ सराव क्लासेस मी बघितले आहे जिथे नृत्य शिकवले जाते तिथं वेगवेगळ्या धर्माची लोकं वेग वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टची लोकं येऊन एकत्र नृत्य शिकतात तसेच एकत्र येऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढतो मी लोकांना नृत्य करण्यासाठी प्रोत्सहित करेन जसं की मी त्यांना रोज प्रॅक्टिसला बोलवून त्यांना दोनदोन तास नृत्य शिकवेल ज्याच्याने त्यांच्यामधला तो कॉन्फिडे आत्मविश्वास वाढेल तसेच लोकांमध्ये नृत्य केल्याने त्यांना खूप आनंदही होईल नृत्य लोकांना शिकवण्यासाठी मी खूप सारे कष्ट घेईन